मी माझ्या बाईकची काळजी म्हणजे वेळोवळी बाईकची सर्व्हिसिंग करणे असेल किंवा त्या टायरमधील हवा असेल किंवा जो काय मेंटेनन्स असेल तो दर वेळ दर महिन्याला बघून त्या ठिकाणी गाडीची काळजी घेतली जाते त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवासात जात असताना बरोबर हेल्मेट आणि त्याच्यामध्ये गाडीमध्ये पेट्रोल किंवा गाडीमध्ये असलेल्या टायरमधील हवा हे चेक करून आम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असतो त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जास्त करून उन्हाळा तीव्र उन्हाच्या उन्हाळ्यामध्ये गाडीवरचा प्रवास टाळतो कारण गाडी चालवत असताना उन्हाचा तर भरपूर त्रास होतो त्यामुळे आम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असताना किंवा उन्हाळ्यामध्ये गाडी चालवत असताना आम्ही गाडीचा प्रवास शक्यतो टाळतो